कार रिपेरिंगवाले बोलत आहे का सर अच्छा ती माझी गाडी तुम्हाला द्यायची होती म्हटलं ते वॅगन आर आहे त्याला ना थोडंसं इंडिकेटर बरोबर काम करत नाही आणि त्यामुळे ते रेड सिग्नल दाखवतं आहे आणि माझ्या थोड्याशा गाडीला ॲक्सिडंट झालेलं आहे ॲक्सिडंट हां हां म्हणजे ते ॲक्सिडंट म्हणजे मी रिवर्स घेत होतो बॅक करताना तो एका भिंतीला टच झाला ज्यामध्ये गाडीवर स्क्रेचेस आले आहेत थोडेसे ॲक्सिडंट झाला म्हणजे माझ्याकडून तर कधी यायचं तुमचं गॅरेज कधी चालू असतं तसं ॲक्च्युली त्यामध्ये कसं आहे त्यात मी जेव्हा गाडी रिवर्स घेत होतो ना ॲक्सिडंट झाल्यावर त्या गाडीला स्क्रेचेस आले आहेत आणि माझं इंडिकेटर जो आहे ना इंडिकेटर आणि इंजिन प्रॉपर वर्क करत नाही आहे इंडिकेटर र म्हणजे काय झालं आहे की मी आहे रे रेड रेड सिग्नल दाखवते त्यामध्ये मला असं वाटतं आहे की काय तरी गाडीमध्ये डिफॉल्ट आहे ज्यामुळे तिच्या आपलं वायर कट झालं असेल म्हणून ती रेड सिग्नल दाखवते अच्छा मग आता नेमकं कुठे यायचं नेमकं मला सांगता येईल का

मोठा आहे मोठा आहे आणि मी रिवर्स घेत असताना माझ्याकडून ॲक्सिलेटर जास्त दाबला गेला आणि ते ॲक्शिडंट झाला आणि त्यामुळे त्या गाडीचा डिफो जास्त त्रास झाला म्हणजे हे झालं आहे प्रॉब्लेम झाले आहेत हां आणि माझं एसी पण प्रॉपर्ली वक करत नाही आहे ना त्याला पण एकदा बघून घ्या कुलींगचंच वाटतं आहे कुलींगचं होत नाही आहे म्हणजे एकदा पूर्ण गाडी सर्विसिंग झाली आता कसं हे झालेलं आहे म्हणून पूर्ण गाडी पण सर्विसिंग करून दिलं तर बरं होईल कितीची आणू हाफ डझन हां

स्के स्क्रेचेस आले आहेत जास्तकरून म्हणजे पूर्ण हेच झालं आहे किती पैसे लागेल अंदाजे ठीक आहे ठीक आहे मी संध्या मी संध्याकाळी मी मी संध्याकाळी साडे सातपर्यंत येतो मग तुमच्याकडे

हां हां उद्या गाडीचं पूर्ण बघून घे आणि मला ते मला बाहेर जायचं आहे मग ते जास्त इश्यू नको व्हायला ओके ओके थँक्यू